सध्या भारत सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऋतू ह्या ब ह्या समस्येला तोंड द्यावं लागते कारण सध्या ऋतू चेंज होत चालले आहेत ऊन सध्या ऊन खूप जास्त पडते पाऊस तर पाऊस जास्त पडते थंडी तर थंडी खूप वाजून येते ह्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जंगलतोड जंगल तोडल्यामुळे ते पाऊस पाऊस जास्त पडंना पाऊस जास्त पडलेलं नाही तर नद्यांना पाणी येत नाही आणि मग आले तर मग एकदमच पूर स्थिती निर्माण होती ह्यामुळे नद्यांना पूर येतो गावांना नद्याकडच्या गावकड्या गावकडल्या लोकांना पुराचा धोका असतो ह्यामुळे खूप ऋतूमध्ये बदल झाला आहे उन्हाळा जर तुम्ही सध्या जर पाय पाहिला तर तो खूप टेम्परेचर आहे सध्या जरी टेम्परेचर जरी तुम्ही बघितलं तर पस्तीस ते बेचाळ या सेन्सियसमध्ये सध्या दिसतं आपल्याला कारण याचं कारण काय आहे की झा झाडेतोड वेळेवर पाऊस नाही आहे यामुळे